मला स्वप्नील जोशीला भेटायला खूप आवडेल कारण की त्यांचा त्यांचा स्वभाव खूप फ्रेंडली आहे व ते ते जे त्यांनी सराईव केलेला आहे व त्यांचा बघून मला खूप इन्स्पायर होतो व ती लोक खूप ग्राऊंड टुवर्ड्स म्हणजे खालच्या माणसांनाही ती लोक इज्जत देतात वगैरे ते बघून मला खूप आवडतं व ती लोक त्या लोकांचा स्ट्रगल मला खूप आवडतो कारण की त्या लोकांनी पहिला लहानापासून सलाइव केलेला आहे व त्या त्या लोकांचं बोल बोलायलाही मला आवडेल त्या त्यांच्यासोबत बोलायलाही मला आवडेल कारण की त्यांचं बोलणं असं वाटत नाही की आपण पहिल्यांदा भेटलो आहे ते जर ते भेटले तर ते असं वाटतं की आपण पहिल्यापासून ओळखतो वगैरे अशी ती लोक दाखवतात व त्यांचं व त्यांचा ॲक्टिंगही चांगली आहे व ते परत त्यांचं परत त्यांचं स्वभाव खूप फ्रेंडली आहे व